हॅलो मी अमन पठान बोलत आहे मी आत्ता पास्ताची ऑर्डर केलेली आहे त्याच्यावर मला सॉस एक्स्ट्रा चीज आणि थोडं ऑईली कमी पाहिजे